आम्ही राहतो तो भाग सुशिक्षित लोकांचा असला तरी त्यांच्यावर अंधश्रद्धेचा अभाव झालेल जाणवतो आंधळेपणाने आय आ एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे यास अंधश्रद्धा असेही म्हणता येईल अंधश्रद्धेचे विविध प्रकार आहेत काळी जादू तंत्रतंत्र नरबळी नजर टोक इत्यादी असले तरी काही लोकं सा साध्या साध्या गोष्टीतून त्यांच्या त्यांच्यातून अंधश्रद्धेचा अभाव झालेला जाणवतो जसं की कामाला जाताना जर मांजर आडवे गेले तर आपले काम होणार नाही तर चार पावले मागं जावे लागेल किंवा मांजर कोणत्या दिशेने गेले हे सुद्धा बघतात उजव्या दिशेने गेले की डाव्या दिशेने समजा दरवाज्यात कावळा येऊन ओरडत असेल तर की घरी पाहुणे येणार असंही गैरसमज करून घेतात मुंगुस मुंगसाचे तोंड पाहिलं तर आपला दिवस खूप छान जाणार यासाठी मुंगसाला रामाची शपथ घालतात तर काही भारद्वाज पक्षी दिसला तर दिवस खूप छान जाणार अशा अनेक विविध उदाहरणं देऊन सुद्धा आपल्याला की अंधश्रद्धेचा अभाव अजूनही आहे याच जा भाग आपल्याला जाणवतो